नागपूरमध्ये तर्री पोहा खूप जास्त व प्रसिद्ध पदार्थ आहे आणि हे पदार्थ नागपूरशिवाय कुठेही मिळत नाहीत तसेच तर्री पोहामध्ये पोहामध्ये कांदे आलू व शेंगदाण्या आणि मीठ हळदची फोडणी देऊन बनवला जातो किंवा तर्रीमध्ये चण्याची भाजी अ चा वापर करतात तर्री तर्री बनवण्यासाठी चण्याला उकळून व त्यात तेल कांदे टमाटरचा पेस्ट घालून त्यात हिरोती मीठ हळद घातला जातो आणि तर्री पोहामध्ये पोहा आणि तर्रीच्या व्यतिरिक्त त्यावरती शेव चिवडा आणि बारीक काटलेलं कांदे आणि निंबू पिळवून आपण घालतात तसेच नागपूरमध्ये रान्या रोट्याही खूप जास्त प्रसिद्ध आहे आणि हे रान्या रोट्याही लोकांला खूप जास्त प्रमाणे खात असतात अन् तसेच पातवडीही नागपूरामधील प्रसिद्ध किंवा पारंपरिक पदार्थ आहे याची चवही खूप जास्त छान असते आणि ही बेसनसे बनवले जातात आणि सावजी मटनही नागपूराम मधली खूप जास्त प्रसिद्ध पदार्थ आहे आणि याचे चवही फार छान असते आणि हे सावजी मटन खायला बाहेरूनही लोक माणसे येतात आणि तेही खूप चवीनं खातात